टी व्हीवर तसं तर खूप ॲडव्हरटाईज दाखवतात वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची पण त्यातूनच एक प्रोडक्ट म्हणजे डव साबण आणि तो प्रोडक्ट मी असं मला वाटलं होतं की आता इतके दाखवत आहेतच की त्याने इतकी स्किन सॉफ्ट राहते आणि यंग दिसते माणूस तर एकदा चला ट्राय करून बघूयाच तर जेव्हा मी तो प्रोडक्ट म्हणजे यूज केला तर मी तुम्हाला सांगू नाही शकत की म्हणजे त्याचा इफेक्ट काय झाला होता आधी तर माझी स्किन खूप म्हणजे चांगली होती सॉफ्ट गोरी गोरीशी होती पण जेव्हा मी तो सोप वापरलं एका आंघोळीनंतर तर तसं म्हटलं तर मग माझी जी स्किन आहे ती खूप जास्त ऑईली रहायला लागली खूप जास्त कोरडी पडायला लागली आणि ते लावलेलं साबण एकतर म्हणजे लवकर पाण्यानी धुतलंसुद्धा नव्हतं जात म्हणजे धुवूनसुद्धा त्यात त्याचा चिकटपणा जो होता तो शरीराला रहातच होता आाणि मी जेव्हा बघितलं की त्यात नेमके कोणकोणते प्रोडक्ट यूज केलेले आहे तर त्यात काही असे प्रोडक्टही यूज केलेले होते जे की साध्या सोप्समधे यूज करायला नाही पाहिजेत बिकॉज ज्यामुळे स्किन टिशूज जे असतात आपले ते डॅमेज होऊ शकतात तर असं मला त्यात एक खूप मोठी गोष्ट आणली म्हणून मी सजेस्ट करेन की कोणीच म्हणजे डव साबण जर नाहीच वापरला तर बरं राहील